आय टी वास सिक्युरिटीकडून बोलता का ॲक्च्युली मी हॉटेल शगूनची मॅनेजर बोलत आहे हो हो आम्हाला आमच्या इकडे दोन तीन दिवसासाठी एक फंक्शन आहे एम् पी एम मोदी येते तर त्यासाठी आम्हाला सेक्युरिटी वगैरेची व्यवस्था पाहिजे होती ॲक्च्युली अर्जंट होतं म्हणजे परवापर्यंत चालेल का बिकॉज हां बोल तू अठ्ठावीस तारखेला

हो हो पूर्ण टाईमसाठी पाहिजेत हां ओके चालेल चालेल तरी किती घेता तुम्ही एका दिवसाचे अच्छा अच्छा ठीक आहे चालेल पण सेक्युरिटी टाईट पाहिजे थोडी बरं बरं अच्छा ओके ओके आणि थोडं रिस्की काम आहे सेक्युरिटीजबद्दल तर आम्हाला त्यांची बॅग्राउंड हिस्ट्री पण लागेल म्हणजे समोर जाऊन काही प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे अच्छा ॲड्रेस सांगाल का बरं बरं ठीक आहे हा तुमचा व्हॉट्सअपचाच नंबर आहे बरं ठीक आहे मी याच्यावर तुम्हाला पाठवून देईल तर तुम्ही मला मेल करून टाकाल हां हां ठीक आहे